हॅलो सर मी तुमच्या रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर केलेला होता सर माझ्यापाशी गूगल पे किंवा पेटीएम वगैरे नाही आहे माझ्यापाशी फक्त कॅश आहे माझ्या गूगल पे आहे नाही मी बनवलेलं नाही आहे तर सर मला कॅश ऑन डिलीवरीच करायचं आहे सर मी ऑर्डर केलेला आहे तर तुम्ही सर प्लीज कॅश ऑन डिलीवरी घेऊन घ्या तर कारण की मला भूक लागलेली आहे नाही तर तुम्ही कॅन्सल करून घ्या अगर तुम्हाला वाटते तर हो सर अगर तुम्हा तुम्हाला वाटते तर कॅन्सल करून घ्या नाही तर आणून द्या कॅश ऑन डिलीवरच हो सर ठीक आहे ध प्लीज रिक्वेस्ट करतो मी तुमच्यानं प्लीज प्लीज एक वेळ आणून द्या धन्यवाद सर थँक यू सर थँक यू